आमच्या भागामध्ये विविध खेळ खेळले जातात लगोरी गिल्लीदांडू लंगडी विषामृत आलापाला खोखो गट लपाछपी धाबाधोबी नदी का पहाड क्रिकेट हॉलीबॉल अशा प्रकारचे विविध खेळले खेळले जातात हे सर्व खेळ विद्यार्थी किंवा मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा त्यांना जे जेव्हा जेव्हा सुट्टी असतात तेव्हा खेळतात आबाधोबीमध्ये बॉल बॉल घेऊन एकमेकाला मारतात लपंडावमध्ये एका एकावर राज्य असतो आणि तो वेगवेगळ्या ल बाकीचे लोकं वेगवेगळ्या ठिकाणी लपतात आणि मग तो त्याला पकडतात आणि नदी का पहाडमध्ये दोन ठिकाणी एकाला नदी म्हणतात आणि एकाला पहाड म्हणतात जे नदी असली तर नदीवर थांबावं लागतं पहाड असलं तर पहाडावर थांबावं लागतं आणि ज्या याच्यावर थांबला नाही त्याला पकडलं जातं खोखोमध्ये तर दोन गट असतं जे एक पक एकाला पकडलं जातं विविध खेळाडू बसलेले असतात